आमच्याकडे प्रमुख व्यवसाय म्हटलं तर आमच्या संस्कृतीप्रमाणे शेती आहे शेतकरी हा भारताचा अन्नदाता आहे शेतकरी म्हटलं की अन्न अन्नधान्य हा सर्व महाराष्ट्राबरोबर सगळीकडेच पुरवला जातो व्य व्यवसाय आमच्या पूर्वीपासून सगळ्यांकडे शेती आहे शेतीमध्ये गहू ज्वारी ऊस खाण्याच्याबरोबर साखरेपासून सगळ्या सोयाबीनपासून सगळ्या गोष्टी अवेलेबल होत हा व्यवसाय प्रमुख व्यवसाय म्हणूनच ओळखला जातो पण हा व्यवसाय सोडून दिला म्हणता येणार नाही कारण आमच्याकडे हा व्यवसाय सोडून दिला नाही कमी करण्यात आलेला आहे कारण शेतकऱ्याला म्हणावा असा बाजारभाव मिळत नाही त्याला मार्केट व्यवस्थित मिळत नाही सरकारकडून साथ मिळत नाही आणि बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी स्वत शेतामध्ये स्वत राब राब राबतो त्यासाठी बि बियाणे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीपासून तो खर्च करत राहतो आणि खर्च केलेलाचा त्या बियाकडून किंवा त्या निघाल्या उत्पन्नातून तो त्याचा बेनिफिट मिळत असतो पण त्यातून त्याला त्याला काहीच बेनिफिट मिळत नाही आहे फक्त खाणंपिणं मोफत तेवढंच ह्याच्या व्यतिरिक्त त्याचे कष्ट वाया जातात मग ते बाजारभाव नसल्यामुळे त्याचं पूर्ण झालेला खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे त्यामुळं शेतीकडे कम सोडून दिलेलं नाही आहे पण शेती करण्याचं प्रमाण जरा कमी झालेलं आहे हल्ला आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी कर्जबाजारी खूप आहे त्याच्या गरजा खूप आहेत हे सरकारला कळत नाही आहे त्यामुळे बाजारभाव नाही आहे किंमत नाही आहे त्याच्या मालाला त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करणं कमी केलेलं आहे तो आता नोकरी नोकरीबरोबर साईड बिझनेस शोधत आहे त्यामुळे आमचा प्रमुख व्यवसाय म्हटला तर शेतीच आहे आणि शेतीच राहील पण शेतीला थोडा भाव दिला तर बरं होईल जेणेकरून शेतकरी शेती करायचं कमी करणार नाही उलटं शेतीला प्रमुख व्यवसाय म्हणून तो प्रमुख व्यवसाय म्हणून पुढं वाढवण्याचा प्रयत्न करेल